अरे मी काय म्हणत होतो ते आपल्या महाराष्ट्रामध्ये इथं कुठं असं चांगलं चांगलं जेवण भेटतं रे म्हणजे खायचे वगैरे वडापाव अजून तरी वडा आणि मग उलटे वडापाव आहे वापस कोकण कोकण साईडला आपल्या इथं हे मच्छी वगैरे फेमस आहे वगैरे पुण्यामध्ये मिसळपाव आहे वापस म्हणजे आपण जर असं बघायला गेलो की वडापावच आपल्या इथं खूपच म्हणजे प्रसिबुद्ध बोलतोय तर इडली इडली मेदूवडाचं पम प्रमाण खूप जास्त वाढलं आहे नाही मला मला माझे म्हणजे मी फिरायला जाणार होतो आता कुठं फॅमेलीसोबत तर मी असं आम्ही म्हणजे ट्रिप वगैरेला पण जाणार होतो तर असं की काय असं घ्या म्हणजे इथं जेवण आहे असं चांगलं पोहात मध्ये असतोच पं पोहा वगैरे झालं अजून आशामधली कचोरी पण मला म्हणजे गोड पदार्थ पण फेमस आहेत आपल्या म्हणजे फक्त सणाच्या टायमाला बनतात ते त्याचा खूप असा म्हणजे इयेत नाही लवकर बट बरं मग आपल्या इकडचे आपल्या इकडचे जास्त फेमस म्हणजे प्रसिद्ध म्हणजे असे म्हैसूर अप्पम बोलू शकतो माहिती आहे मैसूर गुलाबजामून झाले

नाही तेच मला विचारायचं होतं तुला की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कोणकोणते किती किती चांगले चांगले प्रकार आहेत अजून प्र म्हणजे खायचे पदार्थ आहेत त्याबद्दल मला माहिती करून घ्यायचं होतं आता आपण झालं तर आपण वरणभात वगैरे खातच राहतो वापस पुरणपोळी पुरणपोळी गं गोडमध्ये गोडमध्ये पण आपण हल्ली पुरणपोळीचा रायटम शंकरपाळे शंकरपाळे बोलत असतील शंकरपाळे आपल्या इकडचा ठेचा ठेचा भाकरी कशी एकदम खीर खीर खीर खू खीर खूप खीर खीरचा खीर पुरीचं जास्त ठीक आहे चालेल मला म्हणजे तू असं तुला अजून कोणते असे सुचले ना की चांगले वगैरे कोणते सुचले ना असे चांगले पदार्थ तर मला कॉ मला म्हणजे असं एकदा कळवशील ठीक आहे चालेल हो चालेल ठीक आहे चालेल चालेल ठीक बाय हो